हॅलो हा मॅडम तुमच्या हाटेलमध्ये रॉश्टंनमध्ये काय काय आहे नाष्टा जेवण तंदुरी आम्हाला थालिपीट पाहिजे तंदुरी बेसन रोटी

हो का आम्हाला थालि थालिपीट पाहिजे आम्हाला चार प्लेट काय काय भाव लावसान तुम्ही कसं काय त्याचा डिसकाँट वगैरे आहे का

हो का त्याच्यावर डिसकाँट वगैरे आहे का काय प्लेट आहे आं हो का मग काय तुम्ही काय प्लेटनी काय आहे काय प्लेट विकता पनीर भाजी पनीर भुर्जी थालिपीट तंदुर रोटी हा हा कितीपर्यंत आहे कितीपर्यंत हां आणि थालिपीट थालिपीट हो का हां हां

ठिक आहे ना मॅडम तुमचं हां हां कुठे आहे ते तुमचं रॉश्टर हॅलो एक किलोमीटर ठिक आहे ना आलो हां हां हां हां ठिक आहे ना तुम्ही बनून ठेवा येतो आम्ही दहा पंधरा मिंटात हां हां ठिक आहे ना हा मं धन्यवाद थँक्स